हो हो हो सुपर मार्केट आहे हो पपईचा आहे अननसचा आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत तुम्ही घेऊ शकता

हो हो हो तो पण उपयोगाचा पडतं किंवा मग आपल्याला हे ॲपलचा नवीन आलेला आहे चेहऱ्यासाठी खूप प्रकारचे क्रीम आहेत पण तुमचा चेहरा कुठल्या प्रकारचा आहे त्यानुसार तुम्हाला देता येईल चेहऱ्याचा तुमचा टेक्स्चर बघून भे भेटू शकते

हो हो बिलकुल तुम्ही आम्हाला या नंबरवर व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला घरी माल आणून देऊ शकतो हो हो बिलकुल तुम्ही चिंताच करून नका त्याची हो हो हो जे म्हणलं तुम्ही जे तुम्ही लिस्टमध्ये देताल ते तुम्हाला भेटून जाईल हो क्वालिटीबद्दल तुम्ही बिन फिकीर रहा बिनधास्त रहा आपल्या सुपर मार्केट नाही नाही नाही बि हो बिलकुल बिलकुल बिलकुल चांगले तर तुम्हाला कुठलं गोवर्धनचं आहे परत म्हटलं तर अजून बऱ्याच प्रकारचे आहेत चितळेचं पण भेटून जाते हो

हो हो हो हो छोट्या पॅक पॅकेट दोनशे ग्रामपासून सुरू आहे आपल्याकडे चितळेचं चांगलं आहे गोवर्धनचं पण चांगलं आहे पतंजलीचं नाही जास्त काही ठेवत नाही आपण पतंजलीचं